लांब पल्ल्याच्या बाईकिंग प्रवासात पाणी भरपूर पिणे वेळेवर जेवण करणे आणि थोडासा आराम करून पुढं रस्त्यावर मार्गस्थ होणे रस्त्यावर शक्यतो आपण पातळ पदार्थ खाल्लेले चांगले शक्यतो ताजं अन्न खाल्लेलं चांगलं आणि किंवा पाणीपुरी किंवा अशी फळं जरी तुम्ही खाल्ले तरी चालतं आहे जास्त तेलकट पदार्थ नाही खाल्लं तरी बरं होईल आणि गाडीवर पाठदुखीचा त्रास तर थोडा होणारच आहे परंतु खांद्याचा पण थोडा त्रास होईल असं वाटतं आहे पण त्या एवढं काही त्याचा त्रास हिव जास्त होत नाही